हां बोला ना मॅडम मॅडम मला मोबाईल हवा होता चांगल्या कंपनीचा जो आता लेटेस्टमध्ये आला असेल तो आणि प्राईझ वगैरे सांगू शकता का तुम्ही मला वन प्लस हवा होता किंवा रिअलमी चा काय रेंज पर्यंत जाणार मॅडम ते आणि हं आणि रिअलमीचा हो का आणि अजून वेरायटी आहे का मोबाईलमध्ये वेगवेगळ्या कंपनी मला थोडंसं तुम्ही सजेश करू शकता का कुठला घ्यायचं बा म्हणून हां हां त्याचे थोडेसे फीचर सांगू शकता का तुम्ही हो का आणि काही डिस्काउंट वगैरे आहे का मॅडम तुमच्याकडे ने हो का नाही मला की नाही थोडंसं म्हणजे कॉस्ट जास्ती वाटत आहे थोडसं कमी याच्यातलं सांगेल तर बरं होऊन जाईल मॅडम तुम्ही आठ दिवस नाही मला लगेचच पाहिजे होतं मॅडम

तो किती पर्यंत आहे मॅडम हो का फीचर सांगू शकणार का तुम्ही त्याच्या अंदरचे काही म्हणजे स्पेशलमध्ये असेल तर जिओचा हां हां हां ते मला तर तसं तर ते वन प्लसचंच हवं होतं आता तुम्ही म्हणता ऑफर पण नाही आहे डिस्काउंट पण नाही देणार हो तेच तर आता लगेचच पाहिजे होतं ना तुम्ही आता ऑफर वगैरे दिलं असतं तर जमलं असतं म्हणजे माझं हो का हं अजून जिओ जिओ सोडून अजून कोणता मिळेल तर हो का ओपोचा वगैरे ओपो विवो हो का तो काय रेंजपर्यंत जाणार मॅडम हो का अन त्याचे कॅमेरे वगैरे बरोबर आहे का म्हणजे अगर फोटो वगैरे काढतो म्हटलं हो का आणि चार्जिंगचं चार्जिंगचं हां हां हो का नाही मग हो का तर मी ऑफर आल्याच्यानंतर घेऊ शकेल का मॅडम मग ठीक आहे ना चालेल ना मॅडम मला हो ठीक आहे ना मॅडम थँक्यू